हॅलो आय शुभदा हां हो कशी आहेस एकदम ओके एकदम छान मी मुलगी एकदम छान आहे मला जरा मु जरा मुलीला थोडी माहिती पाहिजे होती मला मुलीचा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आपले हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी थोडीशी मला काय तुला माहिती असेल तर जरा सांगू शकतेस का

हं

हं अच्छा हं अच्छा हं हं

हं त्यामुळे हां आणि अजून काय थोडीशी फार अजून अजून काय मिळते का माहिती

तिच्या एक कॉलेजमध्ये सबमिट करायचं होतं तर ते म्हणजे एखाद्या थोर पुरुष किवा असं कलाकार कोणताही त्याच्याबद्दल त्यांना बोलायचं होतं म्हणून त्यांनी सांगितलेलं जरा काय असेल तर माहिती घेऊन या म्हणून म्हटलं आता मला तुझीच आठवण आली ओके ठीक आहे अं एवढी हं अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे हो बाकी ठीक ठीक चालेल मग ये सांताक्रूझला हां ओके ओके थँक्यू बाय